हॅलो हा मला कोण दवाखान्यातून बोलत आहात ना आपण हा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे हा तर म्हटलं किती दिवस लागू म्हणजे क किती वेळ लागणार आहे

हा बुलढाण्याहून बोलत आहे मी म्हणूनच विचारून घेऊन घेते आहे आणि हा ते आमचे शेजारी राहतात ना त्याने डोळ्याचं ऑपरेशन केलं आहे ना तर त्यांनी मला दाव दिलेला आहे की म्हणे चांगले आहे म्हणे ते मॅडम त्यांच्याशी तुम्ही बोला म्हणे मग काय फीस वगैरे काय आणि किती दिवस असं राहावं लागणार किती वेळ लागवा

बरं तर आता मी कधी येऊ मग तुमच्याकडे तपासायला मी नाही नाही कोणाकडे नाही

हा हा तर ते काय मी दाखवायला जाणार होते ना तर ते शो शेजारची ताई म्हणे की नाही म्हणे तिथं सगळं दाखवून देणार म्हणे ते पाहून घ्या म्हणे तुम्ही ते करून चांगलं म्हणे कशाला इकडं तिकडं दाखवतात म्हणे म्हणून त्यांच्याकडेच जा म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे हा हा मग मी येऊन तुम बरं चालेल एकटी मीच सकाळी येते नाही तर मग संध्याकाळी आठच्या पाच वाजता येते

हा मला फक्त ऍड्रेस हिच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप करून द्या तुम्ही मला थँक्यू मॅडम